अलीकडच्या वर्षात लेखन खूप बदलले आहे म्हणजे जिथे बघाल तिथे कम्प्युटर मोबाईल टॅब असे वापर केले जातात कुठेही असं म्हणजे पेनच्या आणि कागद वापरला जात नाही जास्त ठराविक ठिकाणी म्हणजे आता शाळेत परीक्षा वगैरे असतील तर तिथे पेन आणि कागद यूज केला जातो पण येणाऱ्या काळात असं वाटतं की तिथे पण कम्प्युटर वरती परीक्षा घेतल्या जाणार आहे म्हणजे आताच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या कम्प्युटर वरतीच म्हणजे कम्प्युटरवरतीच दिल्या जातात त्यामध्ये नीट सी ई टी अशा काही परीक्षा आहेत त्या मग म्हणजे कम्प्युटरवर दिल्या जातात त्यामध्ये आपण त्यामध्ये आपण आता म्हणजे परीक्षा म्हणजे तिथे कागद पेन वापरला जातो शाळेत किंवा कॉलेजमध्ये वगैरे आणि म्हणजे मला तरी मला तरी कागद आणि पेन घेऊन लिहायला आवडतं त्यामध्ये त्यामध्ये जे माझं अक्षर सुद्धा चांगलं आहे त्यामुळे मला ते कागद आणि पेन घेऊन लिहायला आवडतं आता मोब टायपिंगचं वगैरे बो बघायला जाल तर त्यामध्ये म्हणजे आपल्या ब जो अंगठा असतो तो टायपिंग करून करून त्याला खूप थकवा येतो आणि तो असा वाकडा असा थोडासा जरा कव येऊ शकतो सारखा मोबाईल वगैरे यूज केल्यामुळे त्यामुळे मोबाईलचा वापर वगैरे आपण कमी केला पाहिजे पण आता म्हणजे काळाची म्हणजे विज्ञान ही काळाची गरजच मानली जाते त्यामुळे पुढे जाऊन आता म्हणजे सगळं मॉडर्नच होणार आहे त्यामुळे आपल्याला ते मोबाईलवरती टायपिंग वगैरे हे सगळं आपल्याला सुद्धा आलं पाहिजे